मी पत्रकार म्हणून चौतीस वर्ष नोकरी केली त्यामुळे वर्तमानपत्र वाचणं हे क्रमप्राप्तच होतं मला ते वाचण्याची पूर्वीपासून आवड होती विद्यार्थीदशेपासून मी सेवािवृत्त होईपर्यंत सहा वर्तमानपत्र विकत घ्यायचो घरी त्याच्यातली तीन दोन इंग्लिश आणि चार मराठी ती वाचायचो नंतर मग रे सेवािवृत्त झाल्यानंतर त्याच्यातले ते दोन वर्तमानपत्र कमी केली आता ज्या टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्र समूहात मी सत्तावीस वर्ष नोकरी केली त्याचेच मी हे महारा ज्या महाराष्ट्र टाईम्समदे मी काम केलं ते महाराष्ट्र टाईम्स मी घेतो आणि टाईम्स ऑफ इंडिया आणि इकॉनॉमिक टाइम्स अशे तीन वर्तमानपत्र मी घेतो अन् ते तिन्ही वाचतो चाळतो त्याशिवाय मला जोप लागत नाही इकॉनॉमिक टाईम्स हा मी कंपल्सरिली वाचतो शक्तीने कारण काय इकॉनॉमिक्स हा माझा अभ्यासाचा विषय आहे आणि तुलने इतर वर्तमानपत्रांच्या तुलने ही वर्तमानपत्र कमी पूर्वग्रहदोषित किंवा तुलने लेस बायस् आहेत असं मला वाटतं